लहानपणी जेव्हा मामाच्या गावाला जायचो त्यावेळी आम्ही माडीवर असायचो माडीवर असताना रात्री पुष्कळ अशी आम्हाला तारे दिसायचे ताऱ्यांमधून मला नेहमी तीन तारे एकमेकांजवळ दिसायचे मला खूप प्रश्न पडायचा की हे तीन तारे नेहमी एकमेकांजवळच का असतायत सूर्य जो आहे तो कधीच त्याची जागा का नाही बदलत बरोबर तो पश्चिमेकडे जाऊन का मावळतो आणि पूर्वेकडूनच तो का उगवतो असे अनेक प्रश्न माझ्या डोक्यामधे यायचे त्यानंतर बुध हा ग्रह मला कधीच आकाशात दिसायला पडला नाही शुक्र हा ग्रह मला दिसायचा चंद्राच्या आजूबाजूला नेहमीच असायचा हळूहळू ज्यावेळी मी मोठे झाले मला इयत्ता पाचवीमधे भूगोल हा शब्द आले भूगोल हा विषय आला त्या विषयामधे मला रेखावृत्त अक्षवृत्त अशा प्रकारची अनेक माहिती मिळाली जमिनीची हालचाल आपल्या अवकाशामधे असणाऱ्या अनेक सूर्यमाला आपली एकच सूर्यमाला नाही अनेक अशा सूर्यमाला आहेत त्या अनेक सूर्यमालांमधे होऊ शकतात असंख्य असे सूर्य सुद्धा असतील जसं आपल्या पृथ्वीला एक चंद्र लाभलेला आहे तसंच होऊ शकते की अनेक ग्रहांना वेगळे वेगळे चंद्र सुद्धा असतील आणि अशा वेगवेगळया